हॅलो मिहिर हां अरे मी बोलते आहे मला फेलोशिपसाठी आत्ता अप्लाय केलेलं आहे मी आणि त्याच्यासाठी माझी सगळी शैक्षणिक प्रमाणपत्रं आणि कागदपत्रं त्यांना सबमिट करावी लागणार आहेत पण आता मी तर पुण्यामध्ये नाही आहे तर ती कागदपत्रं मला डिजिलॉकरकडून घ्याव घेऊन तुला द्यायला लागतील किंवा तुला ती व्यवस्था करता येईल का ते विचारायचं होतं मला म्हणजे मला तेवढ्यासाठी पुण्यात येणं आत्ता शक्य नाही आहे आणि ॲडमिशन तर व्यवस्थित व्हायला पाहिजे फेलोशिपची तारीख उलटायच्या आत मला ते सगळंच सबमिशन करायला पाहिजे तर तुला वेळ आहे का त्याच्यासाठी फार मदत होईल मला खूप मोठी मदत होईल ही फेलोशिप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे हो त्याची वीस जुलै आहे तारीख आणि आज आठ जुलै आहे तर जरा तू थोडासा वेळ काढलास आणि माझं हे काम केलंस तर मला फार बरं पडेल खूप खूप मी तुझी आभारी राहीन हो हो हो त्याला माझं दहावीचं मार्कलिस्ट आणि पासिंग सर्टिफिकेट बारावीचं मार्कलिस्ट पासिंग सर्टिफिकेट त्याच्यानंतर माझं पदवी प्रमाणपत्र त्याचं पण मार्कलिस्ट पोस्ट ग्रॅज्युएशनचं पदवी आणि सॉरी पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण मार्कलिस्ट आणि पासिंग सर्टिफिकेट असं सगळं लागणार आहे शिवाय हो हो हो हो हो आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि या सगळ्या गोष्टी तर लागतातच हो ओळ ओळख आयडेंटिटी कार्ड्स हो सगळी लागतात हो शिवाय माझं मी कॉलेजचे जे जे फॅसिलिटीज वापरलेले आहेत माझ्या युनिव्हर्सिटीच्या त्याची पण सगळी कागदपत्रं लागतील आणि युनिव्हर्सिटीचं लेटर पण आहे माझं ते सुद्धा डिजिटॉ डिजिलॉकरमध्ये भरले ठेवलेलं आहे हो ते सगळं मिळेल तुला मी तुला लॉगिनची सगळी व्यवस्था करून देते तर तू ते प्लीज प्रिंट्स काढून सबमिट केलंस तर फार बरं होईल करशील थँक यू